हॅलो हे पोदार इंटरनॅशनल हायस्कूल स्कूलमध्ये नंबर लागला का मी कामिनी बोरकर बोलत आहे तुम्ही प्रिन्सिपल आहे का जगताप हो का मला माझ्या मुलाची अॅडमिशन करायची आहे सेकंड क्लासला तर काही थोडी माहिती वगैरे मिळेल का मला हा म्हणजे माहिती हीच की फी वगैरे किती आहे किंवा मग बस वगैरे आहे का का आपली प्रायव्हेस प्रायव्हेट बस वगैरे घेऊन यावं लागते ऑटो वगैरे हा हा हा

हा हा हा हा हा हा

हो का हो का

अॅडमिशनसाठी काही प्रोजेक्ट बीजेक्ट वगैरे काही लागेल तर ते सांगून द्या

ठीक आहे मॅडम ओके ओके ठीक आहे हो ठीक आहे मॅडम